त्याशिव मीनि काल अमेझॉनवरून कुर्ती मागवली होती ती कुर्ती माहीत नाही पूर्ण डॅमेज होती खूपच तिचा कलर पण पूर्ण उडला उडलासाच होता ती म्हणजे ती ते खूप डॅमेज आणि तिचे प्रिंट म्हणजे निघत होते खूपच डॅमेज कपडा होता अमेझॉनमधून तू काही मागवशील नको तिथे खूप डॅमेज डॅमेज कपडे आणि मी माझ्याकडे बजेट कमी होतं पण त्यांनी खूपच जास्त बजेटवाले ऑर्डरी घेतला होता आणि माटी ते कुर्ती आहे ना ते मीनी घातली पण नाही आणि ते म्हणजे विचारतो डॅमेज होऊन गेली माहिती नाही कसा डॅमेज सामान होता तर आणि तिथे अमेझॉनमध्ये व्हरायटी पण खूप डॅमेज असते माहीत नाही कारण माझी कुर्ती डॅमेज निघाली मी कंप्लेंट करणार होती तर त्यांनी म्हटलं की आम्ही खूप छान माल पाठवला होता तुम्ही काय केलं असेल पण आम्ही काही केला नव्हता